कायदेशीर समस्या ह्या हाताळताना खूप प्रॉब्लेम होतो कारण त्यामध्ये कौटुंबिक वाद असतात कुठे एखादा याचं पगारीचा प्रॉब्लेम असतो तर कुठं कर्ज घेण्याचं बँकेचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे इथं वाद करावा लागत नाही वाद केला तर तिथं समस्या जास्तीच निर्माण होते म्हणून हे जे कायदेशीर जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी आपण एक वकिलाकडं जावं लागतं आणि तो वकील आपल्याला कायदेशीक मार्गर्शन करतो किंवा पोलीस ठेशनमध्ये देखील जाऊन त्यांच्याकडनं कायदेशीक मार्गदर्शन घेऊन ज्या काही समस्या आहेत किंवा जे कौटुंबिक वाद निर्माण झाले असतात ते वाद आपण सलोख्याने किंवा सर्व मिळून आपण संपवायला पाहिजेत आणि ज्या समस्या येतात त्या समस्या आपण सोडवायला पाहिजेत किंवा जमिनीविषयी जे वाद आहेत ते जमिनीविषयीचे वाद हे आपण स सर्व मिळून जे काही सरकारी नोकरवर्ग आहेत किंवा वकील आहेत त्यांच्यावरून आपण सोडवायला पाहिजेत